हॅलो हॅलो हां बोला हां हां काय नाव बरं बरं काय झालं कधी होतं पेशंट ॲडमिट बरं काय त्रास होतो त्याचा हां हां हां हां

हा मग ऑपरेशन केलं होतं का तीन चार दिवसाचं किती किती बिल घेतलं होतं तुमच्याकडून ते पंधरा हजार कसं राहतं त्याच्यामध्ये तुमच्या पेशंटला आय सी यूत ठेवावं लागलं ना ते तब्येत बरी नव्हती जास्त होती तर त्याच्यामुळे आय सी यूचं रोजच पाच हजार रुपये आपला आय सी यूमध्ये मग त्याच्यात मॉनिटर चार्ज नर्सिंग चार्ज डॉक्टर व्हिजिट नेबुलाइजेशन मशीन पुन्हा सलाइन लावायचा चार्ज सुई लावायचा चार्ज हे सगळे चार्ज मिळून ते बिल काढलं तरी बी ते कमी करूनच काढलं बा तुम्ही गरीब होते म्हणून

तर एक

पाच पाच हजार रुपये

बाकीचे बी मग जनरल वॉर्डाचं ह्याचा त्याचा सगळा चार्ज मिळून ते चार दिवसाचं बिल काढलं तुमचं ते आं आं हां जाऊ द्या जाऊ द्या आता पुढच्या वेळेस आले ना तुम्ही तुमच्याकडून बिल कमी घेऊ आम्ही आं नाही हो नाही हो नाही हो असं नका करू बरं बरं बरं द्या मग तुमच्या हिशेबानं तुमच्या हिशेबानं देत जा आता पैसे नाही नाही नाही नाही तसा काहीच विषय नाही बा हं हं हं नाही नाही नाही आम्ही रुग्णाची सेवा करून राहिलो आम्ही लुटायची कामं नाही केली डॉक्टर लोकाला बी डॉक्टर लोकाला बी लागतं ना काका हॉस्पिटलचं मेंटेनेंस ठेवावं लागतं

नाही नाही नाही जे जे नियमान आहे तेच तेच घेतो बा तुम्हाला आम्ही जी एस टीचं बिल दिलं

बरं बरं बरं हा ओके ओके